नमस्कार मॅडम बोला

नक्की मॅडम मला मं आनंद होईल मदत करण्यासाठी काय मग बोला

हां गरजू महिला आहे प्रगा

नक्कीच आपण मॅडम दोन्हीच्या गोष्टींबाबत म्ह बोलतो एक तुम्ही लहान मुलं जे अनाथ मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशन बद्द बद्दल तुम्ही बोललात शिक्षणाबद्दल बोललात तर आमच्या आमची सं एक स्वदेश फाउंडेशन नावाची संस्था आहे त्या माध्यमातून आपण स्वदेश फाउंडेशन ह्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून मॅडम आम्ही ही सर्व गरीब मुलं गरजू मुलं आहेत त्या मुलांचं जे शैक्षणिक त्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य असेल मग वह्या असतील पुस्तकं असतील पुस्तकं तर शासनाकडून फ्री मिळतात परंतु वह्या आणि इतर लेखणीचं साहित्य असेल हे सगळं आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना पुरवतो फक्त त्या मुलांचा फॉम तुम्ही भरून द्यायचा आम्हाला आम्ही त्यांना पुरवू त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला म्हणालात की गरजू महिला किंवा त्यांच्या आरोग्य विषयक सेवांबाबत म्हणालात तर आमच्या इथून रोटरी क्लब लायन्स क्लब नावाच्या ज्या संस्था आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून जी गरीब गरजू डोळ्यांची ऑपरेशन असतील ती मोफत केली जातात आणि महत्वाची सांगू हो हो हो हो हो शंभर टक्के या यासाठीच आमच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाते मात्र तो विद्या तो माणूस किंवा ती व्यक्ती ही निराधार आहे याचा आपल्याला एक पुरावा लागतो तो ग्रामपंचायतीचा असेल हो हो त्या रेशिडंटचं रेशन कार्ड लागेल आणि त्यांचं ग्रामपंचायत एक दाखला असतो की बाबा सदर व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचं मागे पुढे कोणी नाही कमावणारे कोणी नाही आहे हा निराधार आहे असा एक दाखला येईल तो दाखला तुम्ही आमच्याकडे सबमिट करा मग आम्ही त्याचं त्याच्यासाठी लागणारी सेवा आम्ही आमच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करू

मॅडम अशा मुलींना देखील आपल्या माध्यमातून हेल्प केली जाईल मॅडम तुम्ही एक काम करा असं एकदा तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी आमच्या इथे भेटा प्रत्यक्ष आपण ह्याच्यावरती सविस्तर हे फोनवर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष सविस्तर चर्चा करू आणि ह्याच्यातून नक्की चांगला मार्ग काढू

हो हो हो चालेल मॅडम आपण तुम्ही या प्रत्यक्ष आपण बोलू प्रत्यक्ष भेटून बोलू धन्यवाद मॅडम धन्यवाद